मी माझ्या दुचाकीवर धाराशिव जिल्ह्यातून सत्तर किलोमीटर लांब असलेल्या नळदुर्ग किल्ल्याला भेट दिली होती भेट दिल्यानंतर ती किल्लामध्ये नर मादी ह्या दोन प्र धबधबे मी बघितले दुचाकीवर जाताना असंख्य वाहने आणि मा राष्ट्रीय महामार्ग बावन हा मी अनुभवला त्या अनुभवात मी असंख्य असंख्य मोठ्या मोठ्या गाड्या आणि लोकांना बघितलं बस वगैरेचा वेग पाहिला त्या नळदुर्गच्या शेजारी असलेल्या गावात मी भेट दिली दुचाकीवरून फिरत असताना मी असंख्य गोष्टी पाहिल्या दुचाकीवर प्रवास करताना आलेला निसर्गरम्य वातावरणाचा मी अनुभव घेतला त्या अनुभवात मी असंख्य डोंगर व डोंगर दऱ्या त्यामध्ये दुचाकीने प्रवास केला दुचाकी चालवत असताना मला असा अनुभव आला की गावात असताना आपले दुचाकीचा वेग जरी जास्त नसला तरी डोंगरदऱ्यात फिरत असताना तो अनुभव खूप अप्रतिम वाटतो